खूप काही काही ठिकाणी गावाला जाताना प्रवासाला जाताना आपल्याला अशा गोष्टीला तोंड द्यावेच लागते कुठे कुठे स्वछतालयं नसतात कुठे पेट्रोल पंप खूप दूरदूरवर असतात खाण्या पिण्याचे तर खूपच हे आहे प्रॉब्लेम कारण की जिथे आपल्याला जे पाहिजे ते कधी कुठं मिळतं कुठं नाही मिळत सगळ्यात जास्त म्हटलं तर खाण्या पिण्याचेच वांदे होतात आपण गेलो तर कुठे कसं रहाते कुठे कसं रहाते आपल्याला माहिती नसतं आणि पेट्रोल पंपचं पण तसंच आहे आता आपल्याला गाडीमध्ये माहीत आहे की इथून चार किलो पाच किलोमीटर आपली गाडी जाणार आणि तिथे लिहून असणार की सहा सात किलोमीटरवर पेट्रोल पंप आहे तर थोडी अडचणच येतात आणि अशा प्रकारे खूप परेशानीला आपल्याला तोंड द्यावे लागतात त्यामध्ये